हो मला मनोरंजन करणाऱ्या बातम्यांमध्ये खूप जास्त रस आहे तसं म्हटलं तर आणि मला या मनोरंजक बातम्या याबद्दल आवडतात कारण की तसंच जे बॉलिवूडमधले लोकं असतात तर त्यांच्याबद्दल नेहमीच ते चर्चेमध्ये राहतात आपण म्हणू शकतो कोणाचं काही अफेयर असते तर कोणाची बर्थडे पार्टी तर कोणाचं नवीनच नुकतं लग्न झालेलं असते तर त्यात किती खर्च लागला त्यांनी कोणकोणते कपडे घातले होते कोणत्या डिझायनरकडून घातले होते आणि त्यांना किती खर्च लागला किंवा त्यांच्या लग्नात किती खर्च लागला तर अशाप्रकारची जे बातम्या आहेत तर तसं म्हटलं तर येतच राहतात आणि मला त्या मनोरंजक यामुळे वाटतात कारण की मला खूप जास्त म्हणजे ड्रेसेसचा शोक असेल जे बॉलिवूडमधले सेलिब्रेटीज लोकं आता फॅशनबद्दल तर म्हणतातच जे खूप चर्चेत राहतात तर जे फॅशन करतात जे स्टाईल करतात तर मला नेहमी ते बघायला आवडते की ते कशाप्रकारे कोणत्या कलरचे कपडे घालतात कोणच्यासोबत ते मॅचिंग वगैरे करतात तर म्हणून मला ह्या अशाप्रकारच्या बातम्या आवडतात